दिवसभर पाण्याची गरज बघितली तर सकाळी ब्रश करायला पाणी लागतं आंघोळीसाठी पाणी लागतं कपडे धुवायसाठी पाणी लागतं भांडी घासायला हे पण तेव्हा पण पाणी लागतं जेवण बनवायसाठीही पाणी लागतं असे पाण्याचे दिवसाभराचे खूप गरज भागले जातात